भेट देण्यासाठी सर्वात आवडतं ठिकाण म्हणजे माझं माजुली जे माजुली एक बेट आहे आसाम राज्यामध्ये आहे चारी बाजूला पाणी आहे आणि आतमध्ये म्हणजे तिथे होणारा जो एक तर आपल्याला तिथे जाताना बोटीने जावं लागतं त्यानंतर एवढं सुंदर बेट आहे छोटंसं बेट आहे तिथे राहणारी लोकंपण म्हणजे मानव वगैरे अशी मानव बोलतात माणूस नाही मानव आला म्हणजे त्यांना माणूस वेगळाच वाटतो आदिवासी लोकं आहेत तर त्यांची बोली भाषा वगैरे थोडी वेगळी आहे आणि पण राहणीपण पण एकदम सा साधं आहे आपल्याला थोडं त्यांचे जे आदिवासी काळ आदिवासी लोकं घालतात तसे कपडे पण त्यांचे बघायला भेटतात त्यानंतर जेवण एवढं स्वादिष्ट भेटतं तिथे म्हणजे रुचकर मला वाटतं सर्व ऑरगॅनिकच अं असं पिकलं जातं तिथे त्यामुळे ते जेवण एकदम रुचकर लागतं सकाळचा सूर्योदय आणि संध्याकाळचा सूर्यास्त दोन्ही म्हणजे विशेष बघण्यासारखं असतं त्यावेळेस जे पाण्यामध्ये त्यांचे जे सूर्याचे जे प्रकाश पडतो सकाळी सकाळी तर डायमंड्स तयार होतात असे झाल्यासारखे वाटतात संध्याकाळच्या वेळेस एवढं मनमोहक दृश्य असतं की नजर हटत नाही आणि एवढी शांत जागा आहे कसलाही आवाज नाही गोंगाट नाही आणि तिथे राहण्यासाठी छान धर्मशाळे टाईप बांधलेले आहे आणि आतमध्ये व्यवस्थाही भरपूर छान आहे स्वच्छ आहे म्हणून मला जर पुन्हा सारखं सारखं मी कुणीही विचारलं मला जर तुला कुठे भेट द्यायची असेल तर मी आधी सांगतो की माजुलीला जा जर तुला शांतता आवडत असेल निसर्ग आवडत असेल तर माजुलीसारखं दुसरं ठिकाण नाही